मराठी ही आमची मातृभाषा आहे मराठी बोलायला मला खूप आवडते आणि लिहायला पण आवडते आमचे पूर्वजकही मराठी मराठी बोलायला त्यांना पण आवडते कारण की ते हे कधी शिकले नाही पण त्यांना मराठी बोलायला त्यांना मराठी बोलता येते आणि कधी आपण इंग्रजी किंवा हिंदी शिकायचं म्हटलं तर त्याला शाळेत जावंच लागते मराठी अशी ही भाषा आहे की आपल्याला ते लिहायला आणि बोलायलासुद्धा अडचणी येत नाही हेच मला खूप मराठी भाषा आवडते